हॅलो हॉट चिली हां मी मग एक ऑर्डर दिली होती ऑर्डर नंबर होता वन टू फाईव्ह सिक्स एट झिरो हा एक चिकन तंदुरी एक चिकन मसाला सहा रोट्या एक बिर्याणी होती ठीक आहे तर त्याला मगाशी मी जो ऑर्डरसाठी जो ॲड्रेस दिला होता ना तो ॲड्रेस मला बदली करून हवा आहे कारण की काय की मी जरा थोडं बाहेर जात आहे माझ्या मित्राकडे तर ती ऑर्डर मला त्याने मित्राच्या तिथे घरी आणून जर दिली ना तर माझ्यासाठी बेस्ट आहे तिकडे आण पॉसिबल आहे का करता येईल का आपल्याला हां ठीके ठीके चालेल एक काम करा ना त्याचा ॲड्रेस नवीन ॲड्रेस घ्या ना देऊन ह माझ्या मित्राचा जो ॲड्रेस आहे ना त्या ॲड्रेसवरती ती डिलेवरी पाठवा ठीक आहे दोनशे पाच प्रथमेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पॉम्पाऊस अंधेरी पूर्व हां ह्या ॲड्रेसवरती पाठवा ठीक आहे किती वेळ लागेल अर्धा पॉईंट अर्धा पाऊण तासात येईल का ठीक आहे ठीक आहे थँक्यू